मी बॅग खरेदी केली होती ती खूप मस्त निघाली आणि त्या बॅगचा कलर खूप मस्त होता आनि जे लॅपटॉप ठेवण्यासाठी कप्पा होता तो मला खूप आवडला आणि वॉटरबॅग ठेवण्यासाठी जो कप्पा होता तिथून पाणी बाहेर पडत नाही आणि अन्न ठेवण्यासाठी जो कप्पा होता तिथून कुठलंच अन्न बाहेर पडत नाही मला ती बॅग खूप आवडली